हां बोला म बोला मॅडम हो बँकमधून बोलत आहे किती लोन हवं पाहिजे होतं तुम्हाला दोन अडीचपर्यंत पाहिजे होतं कोणत्या बिजनेस आहे मॅडम तुमचं

तर काय काय कागदपत्रं आहेत तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड आय टी आर आणखी काय म्हणतात त्याला गुमास्ता

हो चालेल आणि मॅडम जागा वगैरे आहे का तुमची अच्छा तर म्हणजे तुम्ही सेटप केलेला आहे का आधीपासून

म्हणजे ठीक आहे ना तर तुम्ही मला कागदपत्र आन आणून द्या आणि त्यानंतर त्याला आणखी कोणी गॅरेंटर वगैरे मिळेल का तुम्हाला हां तर गॅरेंटर दोन गॅरेंटर पाहिजे मॅडम लोन जे लोनसाठी तुम्हाला जर तुम्हाला लोन उचलायचं आहे तर त्याच्यामध्ये दोन गॅरेंटर पाहिजे हो तर ऐका एक गॅरेंटर आम्हाला नोकरीवाला लागेल आणि दुसरा बि म्हणजे कोणताही बिजनेसवाला चालेल तर त्याचे डाकुमेंट्स पण सांगते मी तुम्हाला त्यांचे डाकुमेंट्स लागतील त्यांचे आधार कार्ड त्यांचे आय टी आर आणि ते जिथे जॉब करणारे आहेत जिथे नोकरी करणारे आहेत त्यांचं पेमेंट स्लिप होय तुम्ही सगळे डाकुमेंट्स घेऊन जा होऊन जाईल तुमचं लोन ठीक आहे